आमची बेकरी आहे त्यामध्ये आम्ही आम्ही आम्हाला फ्रीज मोठा ठेवले आहेत दोन तीन आमचे फ्रीज आहेत त्यामध्ये आम्ही आईस्क्रीम ठेवतो आणि आईस्क्रीम केक म्हणा हे ते हे सगळे कोल्ड कोल्ड म्हणजे कोल्ड राहतात हे त्यासाठी आम्ही ते फ्रीज घेतलेले आहेत आणि आमचं पूर्ण हे विजेवर चालते हे फ्रीज हे सगळे विजेवर चालतात आणि जेव्हा वीज नसेल तेव्हा ते बंद असतात आणि जर बंद राहिले तर त्याचा परिणाम मग काय होतो की ते आईस्क्रीम राहणं म्हणा किंवा केक हे वितळतात हे सगळे हे सगळे कोल्ड राहण्यासाठी ते आपण आम्ही ते वापरतो आणि ते जर नसेल मग तिथे जर वीज जर गेली समजा आपण आपल्या इथं जाण्याची शक्यता असते आधेमध्ये वीज जाते हे ते हे सारे सारे सारखं होतच असते मग त्यासाठी आमच्या काय होतं नुकसान होतं ना ते ते गेली तर मग त्यासाठी आम्ही काय केलं आहे इनव्हर्टर इन्व्हर्टर हे बसवलं आहे ते बसवण्यानं काय होतं जेव्हा वीज जाते तेव्हा क इनव्हर्टरमध्ये आम्ही तो कन्वर्ट करतो वीज इनव्हर्टरमध्ये जेव्हा ती बचत करते इन्वर्टर आहे ते पण त्यात काय असतं इन्व्हर्टर वीज हे सांभाळून ठेवतं मग त्यामुळं जी लाईट जेव्हा लाईट जाईल तेव्हा इनव्हर्टरमधून आम्ही तो वीज वापरतो त्यामुळं आमचं नुकसान काही होत नाही आम्हाला बेकरीमध्ये आमच्यासाठी फ्रीजमध्ये आम्ही जे ठेवतो का नाही केक म्हणा आईस्क्रीम म्हणा हे हे वितळले जात नाहीत आणि ज्यांच्यासाठी इनव्हर्टरची गरज आहे ज्यांच्यासाठी ज्यांचा खरंच वी लाय वीज गेल्यावर येते ते लागतं त्यांनी तो इनव्हर्टर घ्यायला हवा आणि इथं आमच्या घराच्या जवळ खूप जणांकडे इन्व्हर्टर अव्हेलेबल आहेत कारण त्यांचं जीवन म्हणजे त्यांचे जे काम आहे ते लाईट गेल्यावर इन्व्हर्टरवर जे लाईट गेल्यावर त्यांना लागतं त्यामुळे त्यासाठी त्यांनी ते इन्व्हर्टर बसवलं आहे आणि आवश्यक असेल ते सर्वांनी बसवून घ्यावं ते अशी हे वाटतं नसेल तर मग ते नसावं